हा बोला कोण आपण हा बरोबर आहे हा बोला सर बोला बोला हो मिळतील ना साहेब हा बोला बोला मिळतील मिळतील बोला बोला हा हा हा हा हा मिळतील पण कधी हवे आहेत तुम्हाला ते सांगा मला

हो हो नक्की नक्की पाठवून देतो तर तुम्ही मला एक सांगा म्हणजे टाईमिंग वगैरे कसं काय कधी हवं आहे ते डेट सांगा

हा हो ओके नाही चालेल ना चाल असं काही नाही तुम्ही सेडुल मग द्या त्याप्रमाणे मी तसं ॲड्जस्ट करून तुम्हाला देतो जे काही असंल ते फक्त आता विषय राहिला आहे की असा की पुढे बघा आता आपल्याला तुमच्या विजिट द्यायला लागेल त्यासाठी तर तुम्ही कधी फ्री असता म्हणजे ऑफिसला त्या मी येऊन तुम्हला मीटिंग देतो मग आपण डिस्कस करू त्या टॉपिकवर कसे काय अडजस्टमेन्ट करायची आहे ती हा हा करू करू आपण नक्की करू आपले गा गार्डस अवेलेबल आहेत तसे तर त्याचं बाकी काही जे असेल ना तुमचं पेमेंटचा वगैरे कसं काय ते ते बोलायला पाहिजे आपल्याला मग त्याप्रमाणे आपण अड्जस्ट करुया हा हा हा बोला बोला हा व्यवस्थित आहे आपले गार्ड आपली कंपनी पण चांगली आहे ना परफॉर्मन्स चांगला कंपनीचा आणि चांगलं ट्रेन केलेले गार्ड आहे आपल्याकडे त्यामुळे तुम्हाला तो तसा प्रश्नच येणार नाही तुम्ही निश्चिन्त राहा हा बघा कसं आहे माहिती आहे आपले गार्डसचा डे नाईट बारा बारा तास आपण ड्युटी देऊ त्यांना ड्युटी आपली रेग्युलर असते त्यांची आणि त्यामध्ये आपलं मंथली आपण पर गार्ड आपण दहा हजार देतो तर बघा तुमचं कसं आहे ॲडजस्टमेन्ट ते तुम्ही मला सांगा त्याप्रमाणे पुढे पेमेंटचं कमी जास्त आपण करूया काय असेल ते तुम्हाल त्यामधून काही एक्स्ट्रा एक्टेंशन करायचं असलं ते पण सांगा त्याप्रमाणे आपण मग ते बिल वगैरे त्याचप्रमाणे बनवू चेक चेक वगैरे काय असेल ते तर दहा हजारमध्ये जमेल की दहा हजारपेक्षा जास्त हवं ते मला कळवा तुम्ही कारण त्याच्यानंतर मग व्यवहार आहे ना व्यवहारमध्ये कसं क्लिअर पाहिजे सगळं नाही तर पुढे मग कमी जास्त झाला मग कसं ते प्रॉब्लम क्रिएट होतात त्या मुळे तुम्ही ते ठरवा की दहा हजारमध्ये जमेल की कसं काय आहे ते की त्या पेक्षा जास्त हा हा हा करते ओके ओके ओके तर मी का कुठे आहे म्हणजे तुमचं ऑफिसचा ॲड्रेस वगैरे कसा काय हा ओके चालेल चालेल नक्की नक्की ओके ओके ओके वेलकम